हो मी नियमित व्यायाम करते मी व्यायाम शाळेत जात नाही पण मी योगाचा सराव रोज करते योगाचा सराव केल्यामुळे तुम्हाला खूप फायदा होतात म्हणजे शारीरिक नाही पण मानसिकसुद्धा याचा फायदा होतो शारीरिक फायदा मला असं झाला की मी आधी मला श्वासाचा म्हणजे दमाचा त्रास होता त्यामुळे मी प्राणायाम वगैरे जे व्यायाम करून याचा फायदा मी स्वतःला करून घेतला मी आताही व्यायाम करते प्राणायाम करते त्यामुळे माझ्या स्वा श्वासाचा जो वेग होता आधी खूप जास्त होता म्हणजे कमी वेळेत मी खूप जास्त श्वासाचे जे काउंट होते ते जास्त होते पण आता जे श्वासाची काऊंट आहे ते एका मिनटाला कमी झालेली आहे त्या हा माझा शारीरिक फायदा झाला आणि मानसिक फायदा असा झाला की आधी मी खूप नकारात्मक विचार करायची माझं होईल की नाही होईल माझं कसं होईल पण योगामुळे मला सकारात्मक विचार करायला भाग पाडले आणि आता मी सकारात्मक विचार करते